मी ऑनलाईन शूज ऑडर केला त्याचा रंग पण पाण्यात वापरल्याने निघाला आणि त्याचे सोल पण निघाले तो एकदम लो कॉलिटीचा आहे त्याच्या लेसा पण लवकरच खराब झाल्या व तुटल्या एकदम कंपनी एकदम बोगस आहे ती त्याच्या जिब्स कंपनीचे स्टीकर होते ते पण पाण्यात घातल्याने लवकर खराब झाले आणि मी माझे पैसे पण मी दिले जे पैसे जे शूजची किंमत चुकवली होती ती पण गेली आणि शूजचे कॉलिटी पूर्ण खराब असल्याने पूर्ण हे झालं आहे